मी काही दिवसा पहिले डेल कंपनीचा लॅपटॉप घेतला होता तर तो लॅपटॉप खूप चांगला निघाला त्याची स्पीड पण चांगलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर इझिली इन्स्टॉल होतं आणि त्याचं कीबोर्ड आणि त्याची साऊंड पण चांगला आहे गाणे वगैरे आपण वाजवतो तर चांगले येतात ॲडिशनल स्पीकर लावायची गरज नाही त्याचं ओरिजनल कीबोर्ड माऊसचा जो पॅटर्न आहे बोटाने फिरवायचा तो चांगला आहे स्क्रीन चांगली सतरा इंची आहे कलर्स कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये खासियत ही आहे की बॅटरी बॅकअप खूप महटाचा आहे कारण की बरेचसे लॅपटॉप बघितले दोन घंटे दीड घंटे या अडीच घंटे मॅक्झिमम पण याची सहा तासांची बॅ बॅटरी बॅकअप असल्यामुळे त्याचा खूपच चांगला फायदा झालेला आहे कारण म्हणजे लाईन जर गेली तर आपण पाच ते सहा तास मिनिमम काम करू शकतो असं त्याचं बॅटरी बॅकअप आहे तर त्या तुलनेत हा डेल कंपनीचा आणि एक वाजवी दरात मिळाला मेन म्हणजे सर्वांत महत्त्वाचं की रेटही त्याचे वाजवी असल्यामुळे तो खरंच खूप चांगल्या प्रकारचा आणि चांगल्या क्वालिटीचा तो लॅपटॉप आहे